हां मॅडम बोला तुम्हाला माहिती पाहिजे का मॅडम अच्छा बघा आपल्याकडे वॉशिंग मशिन आहे टी वी आहे सॅमसंगची त्याच्यानंतर ए सी आहे तुम्हाला काय पाहिजे हो फ्रीज पण आहे कोणता फ्रीज पाहिजे व्हिडियोकॉनचा हां चालेल हो हो पण हो हो चालेल ना मॅडम सांगते ना बघा मॅडम तुमचं बजेट काय आहे तरी तुम्ही कितीपर्यंत घेऊ शकता वीस हजारापर्यंत ना हे बघा वीस हजारापर्यंत एक डबल डबलचं फ्रीज आहे सिंगलचा फ्रीज आहे तर सिंगलचा फ्रीज आहे तो सिंगलचा फ्रीज तुम्हाला नाही नाही त्याची कमीत कमी तुम्हाला एकोणीस हजारापर्यंत तुम्हाला मिळेल मॅडम

टी वी वगैरे घ्यायला गेला तर तुम्हाला चौदा हजारापर्यंत टी वी मिळेल टी वी तुम्हाला सँग सॅमसन कंपनीची टी वी भेटेल तुम्हाला मॅडम

हां टी वीची सांगते ना मॅडम चौदा हजार टी व्हीची प्राईज आहे पण तुम्ही जर आलात इथे तर आम्ही थोडंसं त्याच्यामध्ये भाव कमी करून तुम्हाला आम्ही देऊ भिंतीवरची जी आहे ती आहे ती ना भिंतीवरची ए सी आहे ना ती कमीतकमी तुम्हाला पस्तीस हजारापर्यंत आहे मॅडम पण आता तुम्ही बोलता तुमचा बजेट कमी आहे तर आपण असं करू शकतो की तुम्हाला हप्त्यावर पण आम्ही देऊ शकतो आ सॅमसंगची आहे अजून दो अजून दोन तीन कंपनीच्या आहेत मॅडम तुम्ही एकदा इथे आपल्या शॉपमध्ये या शॉपमध्ये येऊन तुम्हाला मी सर्व जे काय आहे ना ते दाखवू शकतो मॅडम कारण कसं आहे माहिती आहे फोनवर बोलण्यात आणि प्रत्यक्षात येऊन तुम्ही बघण्यात वेगळं आहे मॅडम तर तुम्ही प्रत्यक्षात आपल्या दुकानाला भेट द्या आणि दुकानात येऊन तुम्ही तुम्हाला जे काय हवं आहे त्याची तुम्हाला माहिती पण मिळेल आणि तुम्ही स्वतः प्रत्यक्षात त्या वस्तू पण बघू शकता तुम्ही पैसे ऑनलाईन देणार आहात की कॅश देणार आहात मॅडम दोन्ही करू शकतो हो हो नक्की मॅडम तुम्ही आमच्या दुकानाला एकदा भेट द्या भेट दिल्यानंतर तुम्हाला जे आवडेल ना ती वस्तू तुम्ही घेऊन जाऊ शकता तुम्हाला ती वस्तू आहे ना ती मॅडम घरपोच होईल तुम्ही त्याच्याबद्दल काही टेन्शन नका देऊ आणि वस्तू आपल्या इथल्या ज्या आहेत त्या पूर्ण गॅरेन्टेड आहेत हो हो हो नक्की मॅडम हो येण्या येण्याआधी मला कॉल करा हां मॅडम हो ठीक आहे चला बाय